निरोगी कसे राहावे वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग प्रवासाला सुरवात करण्यापूर्वी शरीराला वॉर्मप करणे आणि स्ट्रेचिंग करणे अत्यावश्यक आहे यामुळे सायुन स्नायूंचा ताण कमी होतो शारीरिक स्थिती बाईकिंग करताना योग्य पोश्चर ठेवा मान ताठ पाठ ताठ आणि खांदे सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून दीर्घकाळ प्रवास केला केल्यावर त्रास होणार नाही हायड्रेशन हे खूप महत्त्वाचं आहे प्रवासादरम्यान नियमितपणे पाणी प्या डिहायड्रेशनमुळे थकवा येऊ शकतो किंवा चक्कर ये चान्सेस वाढतात ब्रेक घेणे दर अर्धा तास किंवा एक दोन तासांनी ब्रेक घ्या थोड्या वेळ चालणे किंवा स्ट्रेच करणे यामुळे शरीरावर ताण येणार नाही रस्त्यावर खाण्यासाठी खाद्यपदार्थ फळे ड्रायफ्रूट्स आणि नट्स एनर्जी बार्स सँडविच किंवा रोलस योगट किंवा स्मूदी म्हणजे काय योगट म्हणजे दही किंवा स्मूदी म्हणजे एक हे प्यायचं एक शीत पेय पाठदुखी किंवा खांद्याचा त्रास मला पाठीचा त्रास एकदा झालेला तो मी कंटिन्यू सांगली ते आरेवाडी जवळपास सत्तर ते ऐंशी किलोमीटर मी गाडी कंटिन्यू निघतो नाही जास्त असेल त्यापेक्षा त्याचं रस्तेचे आपले महाराष्ट्राचे रस्ते तुम्हाला माहीत असतील एकदम बेकार थर्ड क्लास असे रस्ते आहेत त्यातनं मी तेवढं गेलो त्यामुळं मला पाठीचा त्रास झालेला पण खांद्याचा त्रास तर झालं नाही अजिबात गाडी अशी साथ देते माझी काही विषय नाही